घरात शौचालय आहेच पण घरात शौचालय नसताना येत असणाऱ्या अडचणी म्हणजे स्वच्छता सगळ्यात महत्त्वाचा जो हा आहे स्वच्छतेचा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छताही नसते सिगारटची किंवा धूम्रपानाची थोटकं अंतरवस्त्रे नंतर तिथे करण्यात येणार कचरा पानांच्या पिचकाऱ्या ह्याच्यामुळे ते खूपच खराब असतात आणि बऱ्याच्याशा ठिकाणी सार्वजनिक शौचालयही मेन्टेनन्स मुक्त असतात म्हणजे त्यांचा मेन्टेनन्स केला जात नाही दरवाजे नसतात फुटलेले असतात पाण्याचा अपुरा वापर केल्यामुळे तिथे स्वच्छता खूप कमी असते आणि दुसरं म्हणजे ह्याच्या सार्वजनिक ठिकाणी रांग लावावी लागते अन् त्यामुळे भरपूर वेळ वाया जातो शिवाय शौच ही नैर्सगिक गोष्ट आहे तिला थांबवणं म्हणजे आपल्या शरीरालाच हानिकारक आहे आजारी माणूस असताना शौचालयाचा सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना त्याला खूपच त्रास आणि त्रास होतो आणि दुसरं म्हणजे स्वतःचं असं स्वतंत्र शौचालय असल्यामुळं आपल्याला ते वेळेवर वापरता येतं कोरोना काळात बऱ्याच ठिकाणी लूज मोशन किवा अनेक प्रकारच्या त्रासांना लोकांना सामावे सामोरं जावं लागत होतं त्यामुळं तेव्हा स्वतंत्र शौचालय ही वरदान ठरत होती आणि यामुळं बऱ्याचशा ठिकाणी ही स्वतंत्र शौचालयं असणंही गरजेचंच आहे सार्वजनिक शौचालयांमधली स्वच्छता आणि इतर प्रकारांमुळं संसर्गजन्य रोग हे जास्त प्रमाणात वाढून आजार फैलावतात आणि याचा त्रास मनुष्याच्या ज जीवनावर होतो त्यामुळं घरात शौचालय असणं खूपच गरजेचं आहे